मी मनोरंजनासाठी नाटकं नाटक नाटकामध्ये भाग घेत असतो आणि त्या नाटकामध्ये मी समजा केव्हा आंधळ्याचा ना आंधळ्या आंधळा म्हणून भाग घेतो केव्हा मी बहिरा आहे म्हणून भाग घेतो तर केव्हा मी कोणाचा मुलगा आणि नाहीतर कुणाचा पप्पा वगैरे असं म्हणून आम्ही ना नाट नाट्य आम्ही करू शक करतो आणि त्याच्यामुळं नाट्य नाट्यामध्ये भाग घेण्यातून आम्हाला इंट्रेस्ट आहे आणि नाट्य करून आम्हाला खूप मनोरंजन होतात आणि त्या मनोरंजनातून आम्ही माझे मित्रमैत्रिणी आणि मीसुद्धा आम्ही नाट्यातून भाग घेतो आणि भाग घेतल्यामुळे आम भाग घेतल्यावर आम्ही जे नाट्य करतो नाट्यातून आम्हाला स एक स म्हणजे सर्वात खूप आनंद होतो आणि आमचं ग्रुप पण सर खूप छान आहे आमच्या ग्रुपमध्ये समजा क शिवानी शि शिवानी श्रेया साहिल काजल मयूर आणि कपिल रत्नजित अंकुश शिवा सम्येक आदिश नितीन औष आणि सानिका आम्ही असे सर्वजणं मिळून आमच्या इतक्या जणाचा सर्व मिळून ग्रुप आहे आणि आम्ही सो सर्वजणं मिळून नाट्य आम्ही आंधळ्याचं नाटक नाट्य म्हणून भाग बसविला होता आणि तो नाट्य आम्ही यवतमाळमध्ये प्रसिद्ध केला यवतमाळमध्ये जिल्हा परिषद हायस्कूलला आम्ही तिथे आम्ही नाठ्य नाट्य प्रसिद्ध केलं आणि त्यावेळी नाट्यामध्ये आम्हाला क्रमांक दोनमध्ये क्रमांक दोनवर आम आम आम्ही ज आम्ही आलेलो आहो आणि क्रमांक दोनमध्ये आल्यानंतर आम्हाला सर्वांना प्रमाणपत्र मिळालेले आहे तर प्रमाणपत्रामुळे आम्ही आम्हाला प्रमाणपत्र जेव्हा आम्हाला नाट्यातून प्रमाणपत्र मिळाले आम्हाला खूप आनंद झाला